कृ कृषीक्षेत्रात तांत्रिक बदल म्हटलं तर खूप सारे बदल आपण पाहतो कृषीक्षेत्रांमध्ये झालेले तांत्रिक बदलमध्ये ट्रॅक्टर हे तर खूपच महत्त्वपूर्ण झालेलं आहे पूर्वी लोकांकडे ट्रॅक्टर असायचे पण खूपच क्वचित जणांकडे असायचे खूप श्रीमंत असला सावकार याच्याकडेच ट्रॅक्टर असायचे आता छोट्या छोट्या शेतकर्याकडे सुद्धा ट्रॅक्टर आहेत एवढी विकसित शेती झालेली आहे जिथे बैल दोन बैल आणि एक माणूस हा लागायचा दोन तीन दिवस लागायचे तिथे हा ट्रॅक्टर वाहन एका दिवसात दोन तासात काम पूर्ण करून घेतो तसेच शेतकरी याचा खूप प्रमाणात उपयोगही करतात तसेच निंदण्यासाठी म्हणजे गवत काढण्यासाठी ज्या वेगळ्या बायका लागायच्या ज्या बायका भेटायच्या नाहीत त्यासाठी फवारायचे एक यंत्रही आलेले आहे जो फक्त गवत बाजूला काढतो आणि पीक चांगलं ठेवतो यांनी फवारणीचं ज्या औषध असतं ते शेती साठी खूपच महत्त्वपूर्ण असतं आणि ते खूपच शेतकरी त्यांच्या शेतीमध्ये वापरतात कारण बायका ह्या आता तर खूप साऱ्या भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूपच प्रॉब्लेम होतो पण आता त्या फवारण्याच्या यंत्रामुळे त्यांना त्या कामामध्ये खूपच सोयीचं झालेलं आहे तसेच तांत्रिक बदल म्हटलं तर आणखीन जिथे बैल बैल छोटेमोठे कामं करायचे जिथे शेतकरी तीन तीन चार चार दिवस त्याचे सर्व कुटुंब शेतात काम करायचं तिथे आता छोटे मोठ्या यंत्राने त्यांची जागा घेतलेली आहे तसेच वखरणीचं नांगरणीचं काम हे ही आता यंत्रं करतं आणि त्यामुळे शेतकऱ्याला याचा खूपच छान फायदा होतो त्यामध्ये असणारे खूप सारे अशी विकसित तंत्र आहे जे शेतकर्यांना मोठमोठ्या प्रमाणात फायदा करून देतात यामुळे पीकही खूप छान येतं